व्यावसायिक जीवनाव्यतिरिक्त आफ्टर रिटायरमेंट मी बऱ्यापैकी सोशल वर्क करते सोशल वर्क म्हणजे जी गरीब मुलं आहेत त्यांना शिकवते आणि त्यांच्यासाठी मी गेली चाळीस वर्षं होमिओपॅथीचा अभ्यास करते आहे त्याच्यामुळे त्या वस्तीतून वगैरे जी मा जे विद्यार्थी असतात त्यांचे पालक असतात ह्या लोकांना सुद्धा एका होमिओपॅथिक डॉक्टरच्या अंडर मी सगळी फुकट सेवा देते त्यांना तपासणं त्यांना औषधोपचार करणं त्यांच्यासाठी तास तास वेळ घालवून काउन्सिलिंग करणं अशा सर्व गोष्टी मी करते